नमस्कार मला छायाचित्र काढायला खूप आवडते आणि निसर्गाचे तर खूपच आवडतात कारण निसर्ग मुळात खूप सुंदर असो दिसायला आणि मला छायाचित्र काढायला सुद्धा खूप छान जमतं त्यामुळे मी काढूही शकते खूप सुंदर आणि त्याची फोटोग्राफी केली तर खूपच छान आपण त्याचं म्हणजे पोस्टर बनून विकूही शकतो आपण त्याच्यातून इन्कमही करू शकतो आणि छायाचित्र काढणं म्हणजे एखाद्याला सवय असेन हॉबी असेल तर जमू शकतं खूप चांगल्या प्रकारे आणि नाही जरी म्हणजे त्याचे क्लासेस पण आपण क्लासेस करून सुद्धा जमवू शकतं आणि म माझं तर मला तो मुळात लहानपणापासनंच येतं खूप छान काढता त्यामुळे काही विषय नाही मला खूप आवडतं छायाचित्र काढायला आणि ते आहे सोप्पं आहे